जेव्हा माझा फोन लॅपटॉप खराब होतो तेव्हा मी माझ्या मित्राशी संपर्क करतो कारण त्याचा तर त्याचा स्वत चा त्याचा स्वत चा रिपेयर करायचा त्याला सुधरायचा फोन वगैरे सुधरवण्याचा दुकान आहे त्यामुळे मी त्याला संपर्क करतो